आपल्या राज्यात लोकांचा गैरसमज असा आहे की अमरावती जिल्ह्यात पर्यटक स्थळ नाहीये फक्त एक चिखलदरा व्याघ्र क्रपल प्रकल्प मेळघाटचा अशे हे एक दोन आहे पण तिथे वाघ कोण कोल्हे जनावरं जे आहे त्यांच्यापासून बा असुरक्षितता राहील म्हणून ते लोकं तिथे न जात जाण्यासाठी घाबरतात आणि तिथे बा आपण असुरक्षितता राहील असा त्यांचा जो गैरसमज आहे तो गैरसमज त्यांनी न ठेवता तिथे गाइड्स आहेत तिथे स कर्मचारी वन कर्मचारी लोक आहेत ते आपल्याला चांगलं गाइड करतात तिथे सुरक्षा पण देतात आपल्याला तिथे राहण्याची सुखसुविधा आहे रेस्टॉरंट आहे अशा सर्व पक प्रकारच्या तिथे सुखसुविधा आहे पण तिथे बा आपली गैरसोय सोय होईल त्या पर्यटक स्थळी असं कोणीही गैरसमज ठेवू नये